हॅलो मॅम मी रेश मी रेश्मा बोलत आहे आम्हाला ॲडमिशन करायची आहे हो ग्रॅज्युएट हो ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचंय आमचं आर्ट आहे

हो हो का हो का

हो का आणि इथे ट्युशन वगैरे का

हो का हो का हो हो हो का हो का

बरं ठीक आहे मॅम आम्ही तुम्हाला उद्याला भेट देऊ